आजच्या काळात केस त्वचा आणि आरोग्य यावर खूप भर दिला जातो केसांसाठी आणि त्वचेसाठी गावातील लोक खूप काही प्रकार करतात डॉक्टरकडे जातात तरी पण त्यांच्या केसांना आणि त्वचेला काहीच परिणाम होत नाही त्यामुळे काही गावात आत्ता पण काही शहरात घरगुती उपाय केले जातात तसे त्वचेला रोज झावळात आणि साय लावणे कडुनिंबाच्या पाल्याने आंघोळ करणे हळद लावणे वगैरे वगैरे आणि दही ताक यांचे सेवन करणे त्यामुळे आपल्या बॉडीच्या त्वचेला ग्लो येतो आणि लोक केसांसाठी खूप तेल वगैरे लावतात पण ते नाही ते न करता गावातील लोक जास्वंदाचा पाल्याचा जास्वंदाच्या फुलांचा अर्क लावतो खोबऱ्याच्या तेलासोबत आणि त्यावर कोरफड वगैरे असे इत्यादी घरगुती उपाय करतात त्यामुळे त्यांच्या केसांना खूप वाढ असते डॉक्टरांच्या गोळ्यांपेक्षा किंवा औषधापेक्षा त्यामुळे घरगुती उपाय केले तर आपण स्वत ची खात्री करू शकतो आणि पैसे पण वाचवू शकतो